हिंदू धर्माबद्दल आनखी एक सांगायचं महत्त्वाचं राहिलेलं आहे आणि ते म्हणजे आपले जे हिंदू संस्कृती नुसार जे सणवार येतात गणपती उत्सव झालं नवरात्र उत्सव झालं ह्याच्यामध्ये आपली जे हिंदू संस्कृती सांगितलेली आहे पोथी पुराणामध्ये वेदामध्ये त्याच्या माफक आपण काहीही अस्तित्वात आणत नाही न उलट त्याच्या विरोधात आपण वागत असतो महत्त्वाचं म्हणजे आता काय आहे नवरात्र उत्सवामध्ये काय असते सगळ्यात महत्त्वाचं काम कलश स्थापना झाली की शस्त्र पूजन करायचं असते आपण शस्त्र पूजन करतो का नाही डायरेक्ट आरती करतो आरती झाली की काय करतो गरबा खेळतो म्हणजे हे पाश्चिमात्य पाश्चिमात्य दाखवल्या दाखवण्यात येते टी व्ही वर मोबाईलवर गणपती उत्सवाची मिरवणूक असली त्याच्यामध्ये हिंदू धर्मातली लोकं काय करतात दारू पिऊन भांगडा करून डी जे लावून नाचत राहतात हे असं बरोबर आहे का मग गनपती मंडळाची जरी स्थापना केली आपण तरी त्याम स्थापनेमध्ये आपण एक विचार करायचा दुसऱ्या धर्माबद्दल आपण विचार करा तेनी त्यांच्या सणामध्ये हिंदी गाणे वाजवतात का मग आपण आपले देवाची आपनंच किंमत नाही ठेवली तर आपले देव आपल्याला कसे तारतील